नऊ हजार नऊशे नव्याण्णव दहा हजार पाच हजार नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस सहा लाख सहासष्ट हजार सहाशे शहात्तर